तसं बघायला गेलं तर मराठी लोकं लई गोड असतात म्हणजे ती एवढी त्यांच्यामध्ये आपुलकी असते की तुम्ही कधी मराठी माणसाच्या घरी गेला तर तो तुम्हाला असं डायरेक्ट व बा ब करणार नाही तो आत गेलं की पहिले पाणी विचारेल चहा विचारेल नाष्टा खाऊन पिऊन आलास का हे विचारेल ही जी आपुलकीची भावना आहे ही मराठी माणसाच्या प्रत्येक ठिकाणी असतेच असते त्याच्यानंतर मराठी भाषेचा जर वापर म्हणलं तर प्रत्येक माणूस मराठी भाषेचा कसा माहिती आहे का त्याच्या त्याच्या जागेनुसार जिथं तो जिथं राहतो ज्या ज्या भागात राहतो त्या भागानुसार ती भाषा तिथली संस्कृती ह्याच्यावर प्रेम करतात ती जोपासता आणि तिचा वापर करत असतात आता प्रत्येक भाषेला आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या भाषा आहेत एवढ्या ठिकाणं आहेत की तो प्रत्येकाच्या किलोमीटर किलोमीटरनुसार मराठी भाषा ही बदलत जातं पण तुम्ही जर त्या भाषेचा गोडवा बघायला गेलात की जर तुम्ही सुरवात केलीत क किनारपट्टीपासून तर त्याला भाषेला एक वेगळाच फ्लेवर येतो एक वेगळीच चव असते ती वेग ती ऐकायला इतकी सुंदर राहते मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत मग आगरी भाषा असेल मालवणी भाषा असेल कुणबी भाषा असेल ओ को बानकोटी भाषा असेल अशा वेगवेगळ्या भाषा आहेत तसं मग तुम्ही पुढं कोल्हापूरला गेला सांगली सतारा मग घाटावरच्या भाषा वेगळ्या असतात पुण्याच्या भाषा वेगळ्या आहेत त्याच्यानंतर पुण्यामध्ये थोडं शुद्ध प्रमाणात पण बोललं जातं काही ठिकाणी जिला आपण प्रमाण भाषा बोलतो आत्तापर्यंत पण भाषेचा एक लहेजा आहे एक गोडवा आहे आणि ज्याची त्याची भाषा ज्याच्या त्याच्या विशिष्ट जागेवर असल्यामुळे त्या भाषेला एक सुंदर असं गोडवा असल्यामुळे ती ऐकायला फार चांगल्या वाटतात त्यामुळे असं असतं की आपलं जर ताट बघितलं आणि ताटामध्ये जसं गोड पदार्थ असतो कुठे भाजी असते लोणचं असतं कोशिंबीर असते त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे भाषा ही अशा थाळीसारखी सजलेली आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक पदार्थ त्याच्या त्याच्या ठिकाणी विशिष्ट वाटतो आणि त्याची चव लागते त्याप्रमाणे मराठी भाषा आहे आणि तशीच मराठी माणसं आहेत जी प्रत्येकाची भावना जोपासतात आणि आपुलकीने त्याची विचारपूस करतात